दोन हजार चौदामध्ये मी रतलामवरून मुंबईला प्रवास करत होतो ट्रेननी नेमका तो दिवस होता सहा डिसेंबर तर सहा डिसेंबर असल्यामुळे त्या दिवशी लोकांना फ्री असतं म्हणजे आपल्या बौद्ध लोकांना तर ते आमच्या सीट्स कन्फर्म होत्या तरीपण मध्ये एवढी लोकं घुसली आणि त्यांनी जे जे ज्यांचं कन्फर्म तिकीट होतं त्या लोकांना उठवलं लाथा बुक्क्यांनी मारलं आणि त्यांना बाजू काही लोकं तर उतरून गेले कारण त्यांना लागलेलं काही लोकं असे खाली जमिनीवर म्हणजे ट्रेनमध्ये बसले आणि त्यांच्या जागेवर हे लोकं बसले तर त्यांना आम्ही भर माझ्याबरोबरच भरपूर जणांनी रिक्वेस्ट पण केली जर तुम्ही आंबेडकरांसाठी करत आहे आंबेडकरांनी जी शिकवण दिली ती तर बघा नुसतं फ्रीमध्ये भेटतं आहे म्हणून आणि ज्यांचं तिकीट फ्री मध्ये भेटतं आहे तुम्ही या बसा थोडं आम्ही पण जागा शेअर करू पण असं लोकांना लाथा बुक्क्यांनी मारून त्रास देऊ नका तर जरा ते म्हणजे आंबेडकरांची जी शिकवण आहे ती लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे वागा नाहीतर काही अर्थ राहणार नाही तरीपण काही लोकं त्यातले शांत झाले आमच्या बोलण्यामुळे पण ब बरेच लोकं होते जे ज्यांनी काहीच ऐकलं नाही आणि शेवटी मला ते मुंबईला न जाता मी इगतपुरीला उतरलो आणि इगतपुरीवरून दुसरी बस पकडून मी गेलो ट्रेननी उतरून बस पकडून गेलो